मी नांदेडला आले तेव्हापासून बागकाम केले विविध फळांची फुलांची झाडे पण लावली आमच्या बागेमध्ये मोगरा पण आहे आमच्या बागेमध्ये गुलाब आहे गुलाबाचा सुगंध खूप छान येतो आमच्या बागेत चाफा पण आहे आमच्या बागेमध्ये कण्हेरी पण आहे त्याचा पण सुगंध छान येतो तुळस आहे तुळस ही आरोग्यासाठी चांगली आहे तिचे विविध प्रकारे विविध प्रकारे विविध प्रकारे ती गुणकारी आहे माझ्या बागेमध्ये फळांची पण झाडे आहेत आंबा आहे चिक्कू आहे केळी परत डाळिंब आहे डाळिंब हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढते परत माझ्या बागेमध्ये औषधी ची औषधी पण झाडे आहेत अडूळसा आहे बागेमध्ये तुळस पण आहे परत कडीपत्ता आहे कढपत्त्याची पण विविध प्रकारची कडीपत्ता विविध प्रकारे गुणकारी आहे तो जर खाल्ला तर केसासाठी वगैरे चांगला असतो परत